राज्य महाराष्ट्र राज्य किंवा कुठलेही राज्य असो या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा सुद्धा असतात यामध्ये धर्माची परंपरा धर्म हा सर्वात महत्त्वाचा विषय या इथं समजला जातो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोक असल्यामुळे या ठिकाणी त्यांची संस्कृती वेगळी आहे व त्यांचा धर्मही वेगळा आहे प्रत्येकाला आप आपल्याशा धर्माचा अभिमान आहे व त्यांची भूमिका ते चांगल्या प्रकारे पार पाडतात कोणता बुद बुद्धिस्ट असो किंवा कोणी शीख असो कोणी ईसाई असो तर कोणी मुस्लिम असो प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान असतो आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती हा साजरा करतो असं काही नाही की बुद्ध लोकच बुद बुद्धपौर्णिमा साजरी करतात रामनवमी फक्त हिंदू लोकच साजरी करतात या ठिकाणी सर्व मिळून मिसळून या गोष्टी साजरा करतात व ह्या गोष्टीचा आनंद घेतात जेवढ्या गोष्टी तेवढे संस्कृती व तेवढे धर्म आणि धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे आणि असलाच पाहिजे